हॅलो समृद्दी हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमची काय सेवा करू इच्छिते बोला सर ओके सर हां सर तुम्ही सि एकटेच असणार आहात का तुमच्यासोबत अजून कोणी असणार आहे ओके सर तर मग आमच्या हॉटेलमधे सध्यातरी रूम आहेत त्या उपलब्ध आहेत तर तुम्हाला कसंवाले रूम हवे आहेत म्हणजे नॉन ए सी पण आहेत आणि ए सी पण आहेत ओके जर ए सी तुम्ही घेतलात तर तुम्हाला तीन हजार आहेत ते पर डे चार्जेस असतील आणि जर नॉन ए सी घेतलात तर तुम्हाला दोन हजार पर डे असणार आहे पण मी म्हणेल की इथे कोकणात येत आहात तर कोकणातला तुम्हाला वातावरण हा पूर्ण वारादायीच असणार आहे तर तुम्ही ए सी नाही घेतलीत तरी पण तुमच्यासाठी योग्य असेल तरी पण तुमचं डिसीजन असेल तुम्हाला काय हवं आहे हां हां हां जर कमीच असेल तर फॅन पण आहेत सर आणि तुम्हाला जर मध्येच वाटलं की आता बाबा मला ए सीच हवा आहे तर आम्ही तसं पण सोय आमच्याकडून होते हां हां ए सी तुम्हाला हवं असेल तर ए सीचे तीन हजार आहेत आणि जर तुम्हाला नाश्ता पण आमच्याकडूनच हवा असेल तर दोन टाइमचा नाश्ता प्लस आम्ही जेवणसुद्धा देतो आमच्याकडे पूर्ण घरगुती जेवण असणार आहे तर मग दोन टाइमचं जेवण हे मिळून तुम्हाला टोटल चार हजार ए सीसाठी होतील आणि नॉन ए सीसाठी मग तीन हजार होतील आणि त्यात पण आहे जेवण तुम्हाला व्हेज पाहिजे की नॉन व्हेज जर तसं तुमच्या मूडनुसार तुम्हाला ते सुद्धा मिळून जाईल नाही नाही अनलिमिटेड नाही आहे तसं तसं काही नाही आहे ऑफर तुम्ही आता एक पर्सन आहात तर मग त्याच्यानुसार आम्हाला तुम्हाला तीन रोटीज किंवा मग भात असेल आणि मग ही जे भाजी आणि बाकी काय असेल पण जर तुम्हाला एक्स्ट्रा हवी असेल तर मग त्याच्यानुसार आम्ही एक्स्ट्रा चार्जेससुद्धा लावतो म्हणजे जर आता चपाती असेल तुम्हाला एक्स्ट्रा हवी असेल तर मग तुम्हाला दहा वीस रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील हो हो तुम्ही कोकणात आलात म्हणजे बीचच बीच आहेत इथे तुम्हाला चांगले मंदिरसुद्धा आहे गणपतीचं त्याचा फेमस असा नागाव बीचसुद्धा आहे तर तिकडे आणि तिकडे काय काय सपारीसुद्धा तुम्हाला करायला भेटतील म्हणजे आपले घोड्याचे रायडिंग वगैरे ते सुद्धा सगळं तिथे अवेलेबल आहे जर तुम्हाला त्याचंसुद्धा बुकिंग हवं असेल तर आम्ही करून देतो तर तुम्हाला हां हो हो बाइक आमच्याकडे पण आहेत आम्ही सुद्धा ते करून देतो तुम्हाला नाही जास्त नाही कारण तुम्ही आमचेच कस्टमर असाल तर आम्ही तुम्हाला पाचशे रुपयामध्ये ते करून देऊ अजून काही प्रश्न हां जर तुम्ही दहा दहाला आलात तर तुम्हाला आउटसुद्धा तुमचं दहालाच होणार आहे हां दहा वाजता सेमच टायमिंग म्हणजे ते थोडं गडबड नको व्हायला म्हणून तसा आमचा रूलच आहे दहा टू दहा

चालेल सर तुम्हा मी तुम्हाला एक नंबर तुम्हाला मी नंबर देते तुम्ही त्याच्यावर फक्त तुमचे डिटेल्स पाठवा मग बाकी आमच्या साइडने आम्ही तुमचं बुकिंग आहे ते करून देतो नाही दिलंत तरी पण चालेल चालेल ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू सर